आता हे गाव जे आहे पुरातन भोसलेकालीन आहे किंवा ब्रिटिशकालीन आहे इथे जे आहे पुरातन विभाग आहे पुरातत्व विभाग ह्या पुरातत्व विभागाने या गावाचं खोदकाम करण्यात यावं कारण की इथं जुन्या पुुराण्या पुष्कळशा अनेक देवाधर्माच्या मूर्त्या निघत आहे आणि निघाल्या आहे आत्ताच एक मूर्ती निघाली होती जैन धर्माची ती गवरमेंटनं ताब्यात घेतली आहे तर पीर बाबा म्हणजे तिकडं बी सोन्याची खदान लागली होती म्हणते त्यावेळेस ती तिचा पण पुरातत्व विभागानं दक्षता घ्यावी आणि ह्या विहाराची बी दक्षता घ्यावी आणि इथं जे काय आहे भूमिगत तीन फुटाच्या अंदर जे बी काय निघेन याचं पुरातत्व विभागानं दक्षता घेऊन याचं खोदकाम करण्यात यावं तसेच गणपतीच्या देवस्थानाची बी खोदकाम करण्यात यावं तिथेबी चारपाच रंगाच्या मूर्त्या निघाल्या आहे लक्ष्मीची मूर्ती निघालेली आहे स्थायिक आहे विष्णूची मूर्ती निघालेली आहे तीबी स्थायिक आहे पण अजून काही इथं जे काही आहे शास्त्रज्ञानुसार याचं खोदकाम व्हावं अन पुरातत्व विभागाने याच्यावर दक्षता घ्यावं